वाचन केल्यावर साधारण म आपली मराठी फार सुधारते म्हणजे पहिले लोकं बोलायचे म्हणजे अजूनही बोलतात की तुम्हाला वाचन करायचं असेल तर पुल देशपांडे वाचा म्हणजे तुमची मराठी चांगली होईल वाचन केल्यानंतर आपली मराठी तर चांगली होतेच पण तुम्ही जर वाचन सारखंसारखं करतायत तर तुम्हाला ते व्यसन लागतं मग तुम्हाला वाचन केल्याशिवाय राहावत नाही आणि पुस्तकं आहेत वाचन केल्यानंतर तुम्हाला फ्रेश फील करतात जे फ्रेश होतात तुम्ही आणि तुम्हाला वाचन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळते तुम्ही जर काही भारताचं पुस्तक वाचत असाल तर भारताबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळते महाराष्ट्राबद्दल वाचत असाल तर महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते आणि तुम्ही महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर काही वाचत असाल तर महाराजांबद्दल माहिती मिळते या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे भक्तिभावाची पण काही पुस्तकं असतात वाचनासाठी तर ती वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या देव देवांबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल बरीचशी माहिती मिळते म्हणजे पूर्वीपासून काही म्हणी चालत आलेल्या आहेत त्या अशा का आहेत असं का बोललं जातं ह्याबद्दलही माहिती मिळते किंवा एखाद्या देवाची पूजा कशी करावी तर त्याबद्दलही माहिती मिळते सो वाचन हे सगळ्यांनी करत राहिलं पाहिजे आजकालच्या जमान्यात मोबाईल आल्यामुळे वाचन फार कमी होतं पण वाचन हे करत राहिलं पाहिजे कारण त्यामुळे एकतर वाचन केलं ना की तुमच्या गोष्टी लक्षात राहतात ऐकलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही पण वाचन केलेल्या गोष्टी ह्या नेहमीच लक्षात राहतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे मी नेहमी वाचन करतो आणि वाचन केल्यानंतर मला फ्रेश वाटतं नवीन नवीन गोष्टी वाचायला मिळतात नवीन नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात अनेक अनेक असे पुस्तकं आहेत की जे वाचल्यानंतर तुम्ही असे शॉक होतात कारण त्या गोष्टी तुम्हाला माहितीच नसतात त्याच्यामुळे वाचन केल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह फील नक्कीच येते